मला प्रा पाळीव पानीत पाळीव प्राणी खूप जास्त आवडतात कारण की माझ्या घरी नेहमीच कोणत्या ना कोणता पाळीव प्राणी म्हणजे मी पाळतच असते कारण की मला जे प्राण्यांशी खूप जास्त प्रेम आहे तर सर्वात आधी आमच्याकडे कबूतर यायचं तर म्हणजे लहानपणापासून म्हणजे जो सगळ्यात पहिला पाळीव प्राणी होता तो कबूतर होता त्यानंतर मग कुत्रा माझ्या घरी म्हणजे दोन कुत्रे येऊन गेलेले आहेत म्हणजे त्यांना आम्ही पाळलेले आहे पण नंतर आम्ही सोडून सुद्धा दिलेलं आहे तर असेही नाही आहे की आम्ही खूप म्हणजे मोठ्या मोठ्या जातीचे फॅशनेबल जातीचे कुत्रे पाळत नाही आम्ही जे आपले स्ट्रीट डॉग असतात तर त्यांनाच पाळत असतो त्यांनाच घर वगैरे राहायला जागा जेवण वगैरे देत असतो आणि नुकतंच मीन मांजर पाळल्या होत्या तीन तर हां ते जेव्हा छोटे लहानपणापासूनच मी त्या मा मांजरींना पाळत आहे आता पण त्यांना रोज दूध वगैरे देते तसं म्हटलं तर कुत्रे आपली रक्षा करतात कोणतेही संकटाशी आणि तसंच मंग जे मांजरी असतात ते घरात उंदीर होऊ देत नाही म्हणून आम्ही त्यांना जास्त पाळतो कारण की त्यांचा एक फायदा पण आहे